लहानपणापासूनच नृत्याची आवड मला होती पण शाळा कॉलेजमध्ये या कलेला जास्त वेळ देता आला नाही मला जसजसे कळत गेले तसे शास्त्रीय नृत्यामध्ये माझा कल वाढतच गेला आणि मीही कथ्थक हा शास्त्रीय नृत्याचा प्रकार शिकण्याचे ठरवले पण जसजसे शिकायला लागले व परीक्षा देत गेले तसतसे हे फक्त नृत्य नसून हा एक तप आहे हे समजले लहानपणापासून मुली नृत्य शिकत असतात पण शास्त्रीय नृत्य शिकण्याला काही सीमा नाही तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे ते तुमच्या अंगिकारते तसेच तुम्ही शास्त्रीय नृत्यातही शिक्षण घेऊ शकता त्याच्यात सात कठीण परीक्षा नंतर विशारद पूर्ण होते त्यानंतर तुम्ही नृत्यात ग्रॅज्युएशन व मास्टर्सही करू शकता त्यानंतर तुम्ही त्यात पीएच डीही करू शकता तुम्ही तुमचे पूर्ण आयुष्य शिकण्यात घालवू शकता इतके आहे यात शिकण्यासारखे माझी तर आत्ता फक्त चौथी परीक्षा झाली आहे व मी पाचव्या परीक्षेची तयारी करत आहे आत्ता तरी विशारद पूर्ण करण्याचेच स्वप्न माझे आहे व माझ्या नृत्यातून अजून आवड असणाऱ्या मुलींना प्रोत्साहित करायचे आहे तसेच गरीब मुलींना ज्यांच्याकडे कला आवड आहे पण ज्यांच्याकडे पैशाचा अभाव आहे व त्या पुढे येऊ शकत नाहीत अशा मुलींना पुढे माझे विशारद पूर्ण झाल्यावर शिकवण्याचेही स्वप्न माझे आहे धन्यवाद